मी महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची रहिवासी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आणि सिंधुदुर्गात अनेक किनारपट्टीचा भाग आहे अनेक किल् समुद्रकिनारे आहेत त्याच्यानंतर अनेक गड किल्ले आहेत अशा ठिकाणी अनेक पर्यटकांची गर्दी असते सिंधुदुर्गात प्राचीन पुरातन अशी मंदिरं आहेत जिथे भेट द्यायला पर्यटकांना आवडतं आणि सिंधुदुर्गाच्या बाहेरील भागातून महाराष्ट्राच्या बाहेरील भागातून लोक मुद्दाम काही ठराविक देवळांना भेट देण्यासाठी मंदिरांना भेट देण्यासाठी येतात जसे की आमच्याकडे जुनं सातेरीचं धामापुरचं देऊळ आहे पोखरबावचं गणेश मंदिर आहे त्याच्यानंतर रत्नागिरीला संगमनेश्वर संगमेश्वराचं देऊळ आहे त्याच्यानंतर कुडाळला कलेश्वराचं देऊळ आहे आदिनारायणाचं देऊळ आहे असे अनेक मंदिरं आहे जिथे पर्यटक येऊन भेट देतात रेडीला गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे त्याच्यानंतर मालवणचा समुद्रकिनारा आहे मालवणचं गणपती मंदिर आहे सोन्याचा गणपती रॉक गार्डन आहे तिथे मालवणला आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला आहे देवगडला या सगळ्या गोष्टी आमच्या भागातील पर्यटनात प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर कुडाळ या भागात सरसोली धाम नावाचं एक छोटंसं ठिकाण आहे जिथे राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्त्या आहेत सगळ्या देव देवतांच्या मूर्त्या आहेत थोडीशी बाग अशी केलेली आहे तर तिथे येतात त्याच्यानंतर हिरण्यकेशी असा एक भाग आहे आंबोलीच्या ठिकाणी जिथे ह शंकराचं स्थान आहे तिथे अनेक लोक भेट देण्यासाठी येतात कावळेसाद पॉइंट म्हणून आहे त्याच भागात तिथे येतात बरेचसे लोक महादेवगड आहेत तिथून सुंदर असा सूर्यास्ताचं नजारा आपल्याला पाहायला मिळतो तो पाहाण्यासाठी लांब लांबून लोक येतात आंबोलीचा धबधबा आहे तो पाहण्यासाठी लोक येत असतात असे अनेक पर्यटनाचे ठिकाणं आहेत जी सिंधुदुर्गाबाहेरील किंवा कोकणाबाहेरील लोकांना महाराष्ट्राबाहेरील लोकांना आकृष्ट करतात आणि त्यामुळे ही सगळी ठिकाणं बघण्यासाठी किंवा इथला निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोक कोकणातील हे सुंदर दिवस अनुभवण्यासाठी येत असतात